सध्या तरी नवीनच्या पिढीनुसार नवीन मोबाईल वापरात आलेत आत्ता सध्या अँड्रॉईडचा ट्रेंड असल्यामुळे जास्त करून तेच यूज करतात स पूर्वीच्या काळात टेलिफोन किंवा टेलिफोन होते टेलिफोन आणि नंतर साधे बटनाचे फोन वापरले जायचे टेलिफोन कसं आहे ते डायरेक्ट आपल्या जी केबल यायची केबलने कनेक्ट व्हायचे केब त्याद्वारे संपर्क साधता यायचा आता तर तसं नाही आता सध्या अँड्रॉईड मोबाईल आल्यामुळे क आपली सगळे कॉन्टॅक्ट करणे सोपं झाले आहे आणि त्यामध्ये आता इझिली आपण कॉन्टॅक्ट करू शकतो कोण इझिली नेटवर्क आता अवेलेबल आहे सगळीकडे त्यानंतर आधीच्या तुलनेत हा नेटवर्क फास्ट आहे आता फाय जी फाय जी नेटवर्कसुद्धा आला आहे फाय जी फोर जी या ह्या नेटवर्कसुद्धा आले आहेत नवीन नवीन आता त्यांचे कने त्यांचे नेटवर्क आधीच्या नेटवर्कपेक्षा खूप फाष्ट आहे आधी कसं होतं जुने मोबाईल असताना केबलद्वारे आपल्याला कॉन्टॅक्ट करता यायचा आता तसं नाही आता केबल कधी कुल की त्यावेळी कसं केबल कट बिट झालं तर नेटवर्क वगैरे जायचं सध्या तसं नाही आता इलेक्ट्रिक म्हणजे आता सेटलाईटद्वारे नेटवर्क प्रोवाईड केले जाते त्यान त्या त्यामुळे आपल्याला संपर्क साधता इझिली अवेलेबल होतं आणि सम आता हे कोणतेही ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकतो टेलिफोन कसे एका ठिकाणी फक्त स्टेबल असायचे तसं नाही आता तर मोबाईल खिशामध्ये असतो अँड्रॉईड मोबाईल अँड्रॉईड आयफोन आता नवीन नवीन असे नवीन कंपन्या आपल्या लाँच करत आहेत प्रत्येकाचे फीचर्स वेगवेगळे आहेत प्रत्येक कंपणीचे फीचर्स वेगवेगळे असतात सध्या कंपणी नवीन नवीन कॅमेराज किंवा नवीन नवीन ॲप्स व ह्याच्यावर प्रयत्न करते जेणेकरून आपले टी आर पी वाढेल किंवा त्यांचे असे मोबाईल जास्त सेल होतील आणि त्याचा ख दर महिन्याला खर्च येतो म्हणजे कसला रिचार्जचा रिचार्ज रिचार्ज असा आहे की जे त्याच्यामध्ये वरायटीज आहेत म्हणजे फक्त कॉलसाठी पाहिजे नेटवर्कसाठी पाहिजे आहे की पूर्ण आपला एक कंबाईन असतो म्हणजे नेटवर्क प्लस डाटा डाटा डाटा आता सध्या तर यूजफूल म्हणजे महत्वाचा सगळ्यात ये आता हे आहे त्याच्यामुळे सगळीकडे म्हणजे वॉट्सअप इंस्टाग्राम हे सगळे डाटावर चालते तो नसल्याशी तो असला तरच आपला रिचार्ज यूजफुल वाटतो आता सध्या अँड्रॉईडच्या मोबाईलला सरी त्यामुळे तो आता महाग झाला आहे परत आता जीओने काही काही गेल्या महिन्यातच महाग केला आहे तो एक मोठा प खर्च आता दर महिन्याला करावा लागतो असे मोबाईलचे आज भरपूर खर्च आहेत जेणेकरून आपल्याला क जास्त खर्च करता येतील